क कवी किंवा लेखक हे तसं काल्पनिकच लिहीत असतात पण वरवर काल्पनिक वाटली तरी कुठेतरी आयुष्यात घटलेल्या खऱ्याखुऱ्या प्रसंगाशी किंवा भेटलेल्या व्यक्तींशी त्याचं नातं त्याची नाळ जोडलेली असते आणि हे ते काल्पनिक आणि म मनातल्या कल्पना कल् आणि प्रत्यक्ष घडलेल्या भविष्यकाळातल्या भूतकाळ्यातल्या गोष्टी यांची सरमिसळ असते प्रत्येक पुष्कळ लेखक आपल्या मुलाखती सांगत असतात की काही तरी घडलेलं मग त्याला बराचसा काल्पनिक रंग वगैरे अशाच कादंबऱ्या वगैरे लिहिल्या जात असतात माझा आवडता लेखक श्री ना पेंडसे कारण माझ्या मनात कोकण अगदी वसलेलं आहे तसं श्री ना पेंडशांच्या मनात पण कोकण वसलेलं आहे हे कारण कथाहीत असेल पण त्यांचा जेव्हा गारंबीचा बापू एल्गार रथचक्र वगैरे कालम कादंबऱ्या वाचल्यानंतर मला जाणवलं की किती बारकाईनं ते बघत होते तसं बघितल्या बघितल्यास जे काही त्यांच्या आयुष्यात प्रसंग घडले ज्यावेळे ते कोकणात लहानाचे मोठे होत होते तर शेवटी माणूस सगळीकडे कसं कोकणातला माणूस काही इतर ठिकाणच्या माणसापेक्षा थोडासा वेगळा असतो फक्त थोडासा कल्चरल त्या त्या भागातल्या कल्चरलचा रंग त्याला वेगळा असतो एवढंच बाकी जगातला माणूस एकच आहे हे श्री ना आवर्जून सांगायचे आणि मला आवडायचं की नुसतं वरवर लिहिता लिहिण्यापेक्षा पलीकडे जाऊन श्री ना तुम्हाला धक्के देतात आणि विचार करायला सांगतात तुमच्यातल्या भूतकाळात घडून गेलेल्या प्रसंगाची तुम्हाला आठवण करून देतात श्री नांची सगळ्यात आवडलेली माझी कादंबरी म्हणजे रथचक्र इतकी सुंदर कादंबरी मला अजून वाचायला मिळाली नाही तशी बऱ्याच चांगल्या कादंबऱ्या आणि कविता आहेत पण श्री नांची रथचक्र एकदम ज्याला बियाँड असं म्हणू शकतो की त्या कादंबरीनं मला पूर्ण अस्वस्थ केलं की एका झगडणाऱ्या कोकणातल्या अशिक्षित स्त्रीची जी कथा एका आईची असफल आईची जी कथा आहे ती तुम्हाला हृदयाला भिडते आणि तुम्ही अस्वस्थ होऊन जाता तुम्ही स्वशोध घेऊ शकता चांगलं कलाकार किं आपलं चांगली कला किंवा चांगलं लेखन हे तुम्हाला अस्वस्थ करणारं आहे लेखन हे कधीच एंटरटेनिंग असत नाही एखादा प्रकांड ताकदीचा पु लचमुळी तुम्हाला एंटरटेन करून तुम्हाला विचार करायला लावत असतो असे फार थोडे लेखक असतात अदरवाईज जी काय कला तुम्ही वा अनुभवत असता त्या कलेतून तुम्ही अस्वस्थ होत असता स्वतःकडे तटस्थतेने तुम्हाला बघायला ते कला प्रवृत्त करत असते तुमचा स्वशोध घ्यायला ते प्रवृत्त करत असते हे चांगल्या कलेचं लक्षण आहे असं मला वाटतं